मी काही दिवसांपूर्वी व्ही आय पीची आपली ट्रॉली बॅग मागवली भरपूर चांगली आहे स्पेस बऱ्यापैकी चांगला आहे त्यात दोन कंपार्टमेंट दिलेले आहेत आणि पुढच्या कंपार्टमेंटमध्ये आपण लॅपटॉप वगैरे पण ठेवू शकतो म्हणजे तशी सेफ्टी आहे फोर व्हील्स आहेत सर्व व्हील्स प्रॉपरली काम करतात त्याच्यानंतर त्याचं जे हॅण्डल आहे म्हणजे वर खेचून पकडायचं ते पण स्मूथ चालतं त्याची क्वालिटी भरपूर चांगली आहे लवकर खराब होणार नाही असं आहे झिप जे आहेत चैन चैनी ज्या दिल्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि साइड पॉकेटस् पण आहेत चोर पॉकेट पण आहे मला भरपूर आवडली ही बॅग आणि मी दुसऱ्यांना पण रेकमेंड करेल शिवाय जे बॅगची क्वालिटी आहे जो कपडा आहे तो एवढा चांगला आहे विचारू नका त्याच्या वर आरामात मला त्याच्या साइजचा कवर पण मी शिवून घेतलं आहे पण बॅगचं जे हॅण्डल आहे दोन साइडला हॅण्डल्स दिलेत ते दोन्ही हॅण्डल्स मजबूत आहेत आणि कुणीही वापरू शकतात आणि स्मूथ आहे म्हणजे घेऊन चालायला सरळ पण चालू शकतो किंवा असं आडवं करून पण चालवू शकतो तिला आणि लहान मुलं पण घेऊन आरामात त्याचा वापर करू शकतात भरपूर चांगली बॅग आहे